विकसनशील जगाबद्दल माझे मत हे आहे की जे आपलं नागपूर आहे मी जिथे राहत आहो आता तिथे बी मला खूप जास्त प्रमाणे डेव्हलपमेंट जे आहे पाहायलं ब भ भेटलं आहे आणि जे ओव्हरऑल इंडिया आहे जे बाहेरचे देश म्हणा तिथे बी खूप जास्त डेव्हलपमेंट आलं आहे पहिले जे टुजी थ्रीजी चालत होते आता फाईव्ह जीपर्यंत पोहोचलयं आपलं नेटवर्क सिस्टम आणि जे विडिओ कॉलिंग फिचर जे आहे खूप जास्त प्रमाणे वाढले आहे खूप जास्त क्वालिटी आली आहे त्याच्यामध्ये आणि कॅमेरामध्ये जे आहे खूप जास्त ॲडवान्स्ड क्वालिटी आली आहे फोर के विडिओ बनवू शकतो आपण आपला मोबाईलमधूनच आणि खूप काही जसं स्मार्ट सिटीमधे आली आहे माझी सिटी नागपूर त्याच्यामध्ये आता मेट्रो आलं आहे मेट्रो जागी जागी सुरु झाले आहे आणि फास्टेस्ट ट्रेन जे आहे वंदे भारत आता ते चालू आहे आहे एकशे साठ किलोमीटर पर अवरच्या स्किप स्पीडने ते चालत आहे ट्रॅकवर तर ते खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप जास्त वाढलं आहे डेव्हलपमेंटमध्ये आणि मला खूप जास्त प्रमाणे बदललेले दिसतंय हा जग